आमच्या क्षेत्रातील कला व हस्तकला विभाग राज्याचे सांस्कृतिक अस्मिताला वारशाला हातभार लावतात जसं की हस्तकला हस्तकला म्हणजे जे हातानी केलेलं कोरीवकाम आहे त्याला आपण म्हणतो हस्तकला कला म्हणजे जी आपण आट बघतो ड्राफ्ट बघतो क्राफ्ट बघतो त्याचे मोठे मोठे एक्झिबिशन्स बघतो ते खूप जास्ती इम्पोर्टंट होतं राज्याची सांस्कृती अस्मितेला एक वारशाचा त्याच्याकडून एक हक्क मिळालेला आहे ज्याच्यामुळे आपल्याला आपली हस्तकला प्राचीन काळापासून ते आतापर्यंतची काय काय आहे ते आपल्याला कळतं त्याक् त्याच्यामधून आपण नवीन नवीन शोध लावू शकतो नवीन आर्ट गॅलरी तयार करू शकतो आता पण आपण बघतो की आपल्या राज्यात खूप सारे असे आर्ट गॅलरी आहे हस्तकलेचं आहे जे की खूप लोकांना आवडतं आणि त्याची किंमत पण खूप जास्त आहे तर ती एक खूप प्राचीन कला आपण जपलेली आहे आणि तोच आपला सांस्कृतिक अस्मितेला एक वारशाचा हातभार लावतो